मला गाण्यांमध्ये तर दोन प्रकारचेच गाणे जास्त करून आवडतात गायला एक तर प्रेम प्रेमाने भरलेली गाणी किंवा दुःखाची गाणी त्याच्यात कसं एक वेगळं फील असतं आता प्रेमाची गाणी बोललं की गाणी कधी कधी आपल्याला मन प्रसन्न करतं ती गाणी ऐकून म्हणजे आपल्याला कित्येकवेळी तरी ना आपण असं असं कधी कधी आपण असं खाली जरी बसलेलो असतो ना की आपल्याकडं काही काम नसेल तर गाणी आपण नुसते कंटिन्यू आपण ती गाणी गात असतो आणि दुःखभरी गाणी तर मी जास्त करून दुःखभरी गाणी का गाते की माझ्या माइंडला रिफ्रेश करण्यासाठी ना की मला कसलं दुःख असल्यामुळे मी ते दुःखाची गाणी गाते त्याच्यात एक कसं एक हार्ट टचिंग पण साँग असं बोलतात ना आपण तर त्याच्यानेही जरा चांगलंही वाटतं म्हणून मी जास्त करून तसलेही गाणी तेच दोन प्रकारची गाणी जास्त ऐकते एक तर प्रेमाची गाणी किंवा दुःख भरलेली गाणी आणि मी तेच दोन गाणी सतत गात असते मला सगळ्यात जास्त जर हे ह्याच्यामध्ये बोलायला गेलं ना प्रेमभरी गाणीमध्ये तर एक जुनं साँग आहे सोला बरस की तो एक आवडतो आणि जर हे दुखभरी गाणीमधे मी जर जास्त गाते ना तर हमारी अधुरी कहानी हे दोन गाणी मला अत्यंत गायला खूप आवडतात कारण की ह्या गाण्यामधे जे त्यातले जे तूर सूर ताल आहे ना ते खूप भारी आहे खरंच त्या गाण्यांनं असं वाटत कारण की हां अशी गाणी अजून म्हणली नाही आहेत आणि म्हणून मी जास्त करून तर हेच दोन प्रकारचे गाणी मला गायला आवडतात